अकोला जिल्ह्यामध्ये खूप मंदिरं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वे देव इथे आहेत आणि वर्षभर इथे सांस्कृतिक देवाचे जे कार्यक्रम आहेत ते होत राहतात आणि प्रत्येक जो कार्यक्रम होऊन गेला किंवा सण होऊन गेले त्याच्यानंतर इथे भंडारा पण सर्वांना दिला जातो खूप लोकांची गर्दी होते आणि खूप लोकांना इथे अन्नदान केले जाते आणि अकोला जिल्ह्यामध्ये वातावरण हे खूप प्रसन्न राहते कारण इथे खूप धार्मिक गोष्टी केल्या जातात